एक लाख दोन लाख दोन हजार चारशे छप्पन तीन लाख आठशे एकोणनव्वद पाच लाख दोनशे बारा दहा लाख तीनशे एकोणनव्वद